आमच्या बागेत आम्ही शक्यतो फळझाडे फुलझाडे आणि छान सुवासिक असलेले फुलांची झाडेच लावतो कारण की फुलांचा उपयोग हा आपण पूजेसाठी पण केला जातो आणि फुलां सं फुलामुळे आपला आजूबाजूचा परिसर अत्यंत सुगंधी रम्यदायिक वातावरण होते त्यामुळे बागेत गेलं ना घरी जावंसंच वाटत नाही कारण की त्याचा सुवास असा दरवेळला जातो आपला मन असं मोहून जाते माझ्या बागेत मला सहसा फुलांची झाडे लावालाच आवडते आणि फुलां माझ्या बागेमध्ये मला फुलझाडे फळझाडे खूप लावायला आवडतात रोपे किमान लावता किंवा नाही तर कारण की मला फुलांची झाडे मला फुलं आवडतात हिरवे पिवळे निळे लाल अशी रंगबिरंगी फुलं बघायलासुद्धा मन मोहून जातं आपलं रंग आपला मोह आनंद त्या फुलांमध्ये सामावून जातो म्हणून मला फुले खूप आवडतात झा बागेमध्ये फळझाडेसुद्धा आवडतात कारण की दर सीझनमध्ये एक सीझनमध्ये एक फळांचा सीजन असतो आणि आपल्याला झाड आपण झाडाला नुसतं पाणी देतो पण झाड आपल्याला फळं देतो फळं देणं म्हणजे त्याचा काय आस्वाद असतो अरे वा वा वा वा त्याचा आस्वाद तो खाल्ल्यानंतरणच आपल्याला जाणवतो आंब्याचे सीजनमध्ये आंबे असतात थंडीच्या पिरेयडमध्ये नंतर न परत जांभळं असतात पेरू असतो सीताफळ असतं डाळिंब असतं केशरांबा असतो अरे बापरे फणस काय काय काय ते फळांचा आपण गुण वर्णावा त्यामुळे आपल्या बागेमध्ये फुलझाडे असणं गरजेचंच आहे फळझाडे फुलझाडे आपल्याला आनंदी वातावरण ठेवण्यास मदत होते कारण की फळझाडे असल्यानंतरनं आपल्याला आपल्या दीर्घ आयुष्य लाभण्यासाठी आपल्याला आपला आरोग्य जगण्यासाठी आपल्याला फळांची फुलांची शक्यतो गरज असते फळांमुळे आपल्याला नैसर्गिक शारीरिक आणि मानसिक ताण आपला हा कमी होतो फळ झाडे खाल्ल्यामुळे आपल्या शरीर आयुगदायक निरोगीदायक होतो आणि झाडांच्या सहवासामध्ये राहिल्यामुळे आपल्याला अत्यंत आनंदायिक क्षण वाटतो कारण की आपल्याला झाडांपासून एक नाही हजारो तेजे उपकार आहे झाडांचे आपल्याला आपल्याला जो झाडांपासून मिळतो ना श्वाशोच्श्वास तो हा फक्त ऑक्सिजन हा फक्त न फक्त झाडे सोडू शकतात बाकी कोणी नाही झाडं झाडं झाडं त्याच्यामुळे आपण बागेत सहसा कोणती फुलझाडे किंवा रोपे लावत का हे साठी आपल्याला ज्ञान असलं पाहिजे झाडे लावताना नेहमी अशा पद्धतीनं लावलं पाहिजेल की त्याचा उपयोग आपल्या मानवी जीवनावर होणार आहे त्याचा घातक परिणाम होणारच नाही त्यामुळे कधी पण झाडे लावा झाडे जगवा ही जी घोषणा आहे ती अत्यंत सात्यंतपूर्वक आहे बगितेमध्ये आपल्याला फळझाडं आणि फुलझाडं असणे हे फार गरजेचे आहे